हॅलो ॲमेझॉन हां मी बोटचा हेडफोन मागवला होता तुमच्या वेबसाइटवरून ते सात दिवसानंतर आलं आहे एकतर डिलेवरी लेट झाली आहे आणि ज्याचा जे ही मी कलर मागवला होता तो आला नाही आहे आणि क्वालिटी पण पाहिजे तशी आली नाही आहे नॉईज कॅन्सलेशन त्यात आहेच नाही आणि डिलेवरी लेट झाली आली होती दोन दिवसाची पण आता आलं आहे सात आठ दिवसांनी त्यात मी आता चेक केलं त्यात इन्व्हॉईस नाही आहे बिल नाही आहे चार्जिंग केबल नाही आहे आणि परत डॅमेज पिस आहेत म्हणजे आपलं स्पंच आहेत स्पंच फाटलेला आहे जी आता केबल आली आहे तिही टूटलेली वगैरे आहे बरं ते इन्व्हॉईसवरती धड हे नाही आहेत आपलं प्रोडक नंबर नाही आहे धड नाही आहे वॉरंटी कार्ड नाही आलं त्यासोबत बरं त्याची क्वालेटी एकतर खराब आली आणि त्याचं साऊंड पण आ येतंच नाही आहे नाही फोनला कनेक्ट होत आहे आणि त्याचि बॅटरी लाईफ ते बॅटरी लाईफचं चार्ज क पाच तास झालं मी चार्जला लावलं आहे तो होतच नाही चार्ज तो चार्जचा ब्ल्यू होतंच नाही कधी आणि इन्व्हॉईस तर दिसलं तर नाही मला तर आणि बिल नाही भेटला आणि डिलेवरी लेट आहे आणि कलर पाहिजे होता तो नाही भेटला आहे